मधमाशी चावली असता मधमाशीला तुळशीची माती किंवा झंडू बाम लावतात हे एक माहिती आहे किंवा इतर डास चावला असता तर डासाला पण आपण ड डास चावू नये ह्यासाठी आधी काळजी घ्यायला पाहिजे मुंग्या चा मुंग्या घरामध्ये ज्यावेळेला होतात त्यावेळेला त्या चावू नयेत किंवा त्यांचा काही डंख होऊ नये यासाठी म्हणून मुंग्यांची पावडर किंवा मुंग्यांना हळद कुंकू मुंग्यांवरती टाकले असता मुंग्या नाहीशा होतात आणि चावायलाही येत नाहीत आपल्याला आणि अशा पद्धतीनी बऱ्याच वेळेला किंवा मुंग्यांना जनरली साखर टाकतात साखर टाकली की मुंग्या आपल्या वाटेला येत नाहीत आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला काही न चावायचं म्हणजे जे चावू नये ह्यासाठी आपण आधी पहिली काळजी घेतली पाहिजे ही जी घरात नेहमी स्वच्छता पाहिजे सगळ्या गोष्टीची सतत आपण काळजी घेऊन त्या गोष्टींपासून आपल्याला काही त्रास होणार नाही कारण घर आहे म्हणल्यावरती घरामध्ये अनेक प्रकारची कीटक येतात पण ते आले तरी त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपण बऱ्याच पद्धतीनी काळजी घेऊन त्यांना न दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा कारण ते चावले असता आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांना अनेक प्रकारच्या याला त्रास म्हणजे त्रास सहन करावा लागतो आणि तो त्रास सहन न करण्यासाठी म्हणून आपण त्याची काळजी घेऊन जे आपल्याला उपाय करता येतील जास्तीत जास्त ते करण्याचा प्रयत्न करावा हळद ही अँटिसेप्टिक असल्यामुळं हळदसुद्धा आपण लावू शकतो जेणेकरून हळदीमुळं काही आपल्याला होत नाही किंवा एक जखमजुडी म्हणून एक पाला मिळतो किंवा त्याला घावमारीचा किंवा दगडी पाला म्हणतात तर तो दगडी पालासुद्धा आपण लावून अनेक दंशांवरती उपयोग करून त्याचा त्याचं नायनाट करू शकतो